हां हां बोला बोला कशा आहेत चांगलं चालू आहे हां हां बरोबर

नाही नाही असं कोणतं वेडिंग प्लानर वगैरे नव्हतं पण कॅटरर्स वगैरे एकंच होते डेकोरेटर एक होते मंडप डेकोरेशन्स वगैरे त्याच्यासाठी एकएकच अलॉट केलेलं म्हणजे लग्नासाठी एक हळदीसाठी एक संगीतसाठी एक असं हां हां फक्त मेंदीचे डिजायनर जे होते ना ते मुलाकडून आलेले मग त्यांनी पाठवलेले खर्च असा ॲवरेजच येतो तसं तर बघायला गेलं तर

हां हां म्हणजे आता तुमची लिस्ट वेज नॉनवेज दोन्हीची असेल आता गुरुवार असेल वेज नॉनवेज कोणाला खायचं असेल तर थोडीशी रेट हाय जाणार आणि जर नॉनवेजचाच डे असेल वेनसडे वगैरे तर त्यानुसार डिपेंड करतं की तुम्ही दोन्ही मागवत आहे की नुसतं वेज ठेवता आहात मेन्यू की नॉनवेज ठेवता आहात ते त्यावर पण डिपेंड करतं आणि मग मुलगा आणि मुलगीची हळद जर एकाच दिवशी एकत्र ठेवली एकाच दिवशी तर ती त्यानुसार डेकोरेशन्स वगैरे पण मोठे असतात मोठ्याप्रमाणात हां फोटोग्राफर म्हणजे की दादा आहे ना माझा त्याचा मित्रच होता तर त्याने असं ट्वेंटी परसेंट डिस्काउंट दिला आम्हाला मी त्याच्याशी ब हां हां नवरा मुलीचे वेगवेगळे फोटो शूट केले त्याने सगळ्या तिन्ही दिवसाचे केले आणि असं काही नाही की एकाच दिवसाचे केले हां हां हां आणि वेगवेगळे त्यांच्या स्टुडियोमध्ये होतात त्याच्याकडे ते पण ऑप्शन आहे नाही तर आपल्या घरी येऊन पण करतात किंवा आपण जे लोकेशन बुक केली आहे तर त्यानुसार पण ते येतात त्या लोकेशनवर हां हां आणि आपल्याला एक काही थीम हवी असेल थीम बेस्ड असेल तर त्यानुसार पण ते डेकोरेशन करून देतात आता एक मी सनफ्लॉवर थीम चूज केली हळदीच्या दिवशी तर ते ते पण पॅटर्न आपल्याला देतात मंडप सनफ्लॉवर डेकोरेट करतात ते सगळं हां हां इन्क्लूड होतं फोटोग्राफीमध्ये फोटोग्राफरला हां ते पण एक आठवडा आधीच ते सांगतात की या तुम्ही आमच्या स्टुडियोला किंवा तुम्ही सांगाल तिथे आम्ही फोटोशूट करू किंवा आपणच त्यांना आयडिया देतो हां हां हां हां बाय